नमस्कार मी पर्यटक बोलत आहे मला सांगाल का जरा आपल्या जिल्ह्याकडं मला फिरायला होतं जिल्ह्याच्या आसपासच्या गावामध्ये काही स्पेशालिटी काही बघण्यासारखं आहे का किल्लेवगैरे काही तसं अच्छा हा काय म्हणून ते ओळखता येईल काय म्हणून ओळखलं जातं आहे महादुर्ग बरं महादुर्ग कशामुळे ओळखलं जाते त्याच्या जरा स्पेशल सांगा ना काहीतरी म्हणजे मला अच्छा

हा हा हा

व वा फारच छान आहे की मग तुमचं ते चालतं आहे मग येतो बघायला आ ओके चालतं आहे ठेऊ का मग